नमस्कार मी मला थोडी चौकशी करायची होती मी नवीन घर घेतलं आहे आणि ते आता मला सजवायचं आहे तर त्यासाठी मला काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची गरज आहे तर त्या मला तुमच्याकडून विकत घ्यायच्या आहेत तर त्या संदर्भात मला चौकशी करायची होती ओके मला घरात लागणाऱ्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायच्या आहेत अगदी टी व्ही फ्रिज वॉशिंग मशीन म्युझिक सिस्टिम त्याच्यानंतर चिमणी घ्यायची आहे स्वयंपाकघरामध्ये इंडक्शन स्टोव घ्यायचा आहे वॉटर प्युरिफायर घ्यायचा आहे आणि वॉटर हीटर पण घ्यायचा आहे तर या सगळ्याच वस्तू तुमच्याकडे एके ठिकाणी मिळतात का विचारायचं होतं हो सध्या फोनवरती माहिती द्या मला कारण वस्तू विकत घ्यायच्या आहेत आणि त्या मला घरपोच पण हव्या आहेत शिवाय तुम्ही त्या वस्तूंची आफ्टर सेल्स सर्विसबद्दल पण माहिती द्या त्याचे काही ई एम आयवरती वगैरे लोनची वगैरे काही सोय आहे का सगळी एकाच वेळेला पैसे देऊन खरेदी करावी लागेल एवढ्या वस्तू सगळ्या एकाच ठिकाणाहून घेतल्याबद्दल आम्हाला काही डिस्काउंट मिळेल का या सगळ्याच गोष्टींची माहिती द्या मला कारण सगळं लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं हां बरं बरं

जरूर उत्तम माहिती दिलीत तुम्ही मला तर मी रिव्ह्यूज पण बघितले गुगलवरती तुमच्या दुकानाचे आणि म्हणूनच तुमच्याकडे सगळी अवेलेबिलिटी आहे उत्पा उत्पादनांची उपलब्धता आणि सगळी लेटेस्ट टेक्नॉलॉजी तुम्ही विक्रीला ठेवता हे बघूनच मी तुम्हाला फोन केला होता तुमची माहिती सगळी आम्हाला उपयोगी पडेल तर मी लवकरच तुमच्या दुकानाला भेट देते आणि दु उत्पादनं विकत घेते

धन्यवाद धन्यवाद